हॅलो बोला हा बोला सर हा आय बी पॉईंट हा हा सर बोला ह किती के जी सर सा साडेसहाशे आहे सहाशे आहे सातशे रहाते एक साडेसातशे आहे आठ आहे

आय बीची बघा तर सेंट्रो एक्सड एक्स डब्ल्यू एक्स आहे ती बेस्ट राहील तुमच्या हिशोबाने म्हणजे किती हेवी कपडे होतील जास्त कपडे पडतात का किती फॅमिली किती आहे फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे आठसाठी तुम्हाला दहा किलो घ्यावं लागल सर रेट तुम्हाला पन्नासभरून जाईल हा कमी जास्त करुन टाकू आपण पाच सात परसें डिसंट भेटेल ती आहे सर फ्रंट लोड टॉप लोडमध्ये तुम्हाला साडेसात के जी भेटून जाईल पण त्याच्यामध्ये म्हणजे हे येणार नाही तुम्हाला काय आमचे कपडे वाळतील ते मधून नाही येणार तसं काही ड्रायचं सिस्टीम नाही येणार ते टॉप मॉडल घेतलं तर तुम्हाला येऊन येईल हा टॉप मॉडलला येणार नाही टॉप मॉडेलला दुसरा मॉडल घेसाल फ्रंट म्हणजे फ्रंट जर घेसाल तुम्हाला फायद्यामध्ये आहे सर

हां सर त्या मशीनमध्ये आहे सॅनिट्रीया म्हणून एक मशीन आहे ती ब्लॅक कलरमध्ये येते ब्लॅकमध्ये अव्लेबल ब्राऊनमध्ये आहे ब सिल्वरमध्ये तीन कलर आहे तिच्यामध्ये ऑप्शनमध्ये रेट सर ते हिशोब नाही आता दहा किलोची म्हणलात तुम्हाला पन्नासच्या पुढे जाते मॅक्झिमम आहे मग साठ साठपण जाऊन जाते तुम्हाला कॅशमध्ये तुम्हाला प प पण पन्नासचे मला तुम्हाला पंचेचाळीसला पडते नेट कॅशमध्ये आणि ई एम आय करायचा असंल तर बजाजकडून होऊन जाईल प्रोसेसिंग फीस लागते या मग सर शॉपला आपण दुकान आयट्या कॉर्नरला आहे चौदा नंबर आ गोदावरी बेकरीच्या बाजूला हा